शेती उद्योगाला पाठबळ देण्यासाठी आणि सुधारण्यासाठी इतर स्थानिक शेतकरी असतीन किंवा समुदाय असतीन यांच्यासोबत आम्ही मार्ग यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी आम्ही तज्ञाचा सल्ला कृषीविषयक तज्ञ आहे त्यांचा सल्ला किंवा तुम्ही कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा प्रकारे घेऊ शकतात याबद्दल माहिती किंवा रासायनिक खते बीबियाणे यांचा कोणत्या योग्य पद्धतीने वापर कसा करायचा याची माहिती त्यांना पुरवली जाईल आणि ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करून आम्ही शेतकऱ्यांना चांगलं ॲव्हरेज कमी कमी क्षेत्रामध्ये जास्त ॲव्हरेज चांगला प्रतीचं आणि उच्च दर्जाचं उत्पन्न काढण्यास मदत करू आणि त्यामुळे शेती उद्योगला नक्कीच पाठबळ मिळेल आणि जसं की सिंचन असेल तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल यावरती येणाऱ्या सरकारच्या अ अनुदानाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून आम्ही त्यांना त्यांचा जास्तीत जास्त वापर करण्यास सांगू जेणेकरून शेतकऱ्याचं काम सोपं होईल आणि शेतकरी राजा सुखी होईल आणि यामुळे नक्कीच शेती उद्योगाला पाठबळ मिळेल